वि विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे लोकांच्या ज्या सुविसुविधां जास्त वाढलेले आहेत कारण की जसे जुन्या काळात वेगवेगळे आजार होते ते आत्ताच्या काळातही आहेत पण जुन्या काळात टेक्नॉलॉजीज नव्हत्या आत्ताच्या काळात ते टेक्नॉलॉजी आहे जर तुमच्या ब्लड ग्लड ब्लडची जर चाचणी करायची झाली तुमची अशे पंधरा वीस मिनटाचं आजणे होतं पण हे जर जुन्या काळात बघायला गेलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नाही मिळाल त्या वेळेला सो ॲज पर टू ओल्ड लाईफ आत्ताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे लोकांच्या ज्या साच्या ज्या आजार आहेत जे होतात ते व्हायरसेसमुळे होणारे म्हणा किंवा स्कीन डिसिजेस म्हणा तं ते पटकण डिटेक्ट करणं हे आत्ताच्या तंत्रज्ञानामुळे खूप जास्त पॉसिबल झालेलंय आणि त्याच्यामुळे काय होतं माहिते का आपल्याला त्या गोष्टीची माहिती खूप फास्टली येते आणि त्याच्यामधल्या प्रिवेन्शन्स ज्या प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायचे असतात लवकरात लवकर घेऊन आपल्या त्या आजार ही जाण्याची जास्त ग गरज पडते आणि फायदा होतो त्या गोष्टींचा आपल्याला आणि तुम्हाला म्हणायलं डुजिटल लर्निंग डिजिटल लर्निंग हे सगळ्यात बेस्ट ऑप्शनए म्हणजे तुम्ही आता जुन्या काळात तुम्हाला नोटबुक्स जुन्या लोकांच्या नोटबुक्स वाईड करायला लागायच्या किंवा बुक्स असायच्या रिलेटेबल म ते मोजकोच एज्यु मोकोच लर्निंग असायचं म्हणजे एखाद्या व्यक्तीचे विचार त्या मांडलेले असतात बट डिजिटल लर्निंगमुळे काय झालं माझा ते दोन सेकंद आणि तीन सेकंदात म्हणाल तर आपल्याला एकाच टॉपिकचे दहा दहा प्रकारचे वेगवेगळे आर्टिकल्स बघायला भेटतात त्यामुळे एज्युकेशन आणि म्हणाल माहिती म्हणाल ना तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर खूप वास्ट आहे आणि ती आपल्याला खूप पटकन कळते सो त्याचे फायदे इतके भारी की डिजिटल गोष्टींमुळे आपल्याला खूप फास्टली नॉलेज गेन करता येतं बट त्याचे दुष्परिणाम म्हंटलं तर डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्याला शरीराला खूप हायजनिकाय खूप त्रासदायक आहेत म्हणजे त्याच्यामुळे होणारे डोळ्यांवरचे होणारे परिणाम दूर होण्यापणा आपल्या झोपेच्या अनियमितपणा ह्या सगळे तोटे आपली त्याला फेस करावे लागतो